हॅलो हा हां मॅडम तुम्ही कुठं प्लेस निवडली आहे का कुठं जाण्यासाठी आता मॅम आमच्या अशी ट्रॅव्हल्सनी जाण्याचं तिथं आहे सुविधा आहे तुम्ही तुम्ही ट्रॅवल करू शकता का हा छोटी गाडी पण मिळेल तशी आमची ट्रॅवल एजन्सी राहाते पण तिच्यात आम्ही उपलब्ध करून देऊ तुम्हाला बरं तुम्ही किती लोक आहात तर तुम्हाला सात दिवस अगोदर इथं आम्हाला कल्पना द्यावी लागेल आणि किती किती लोक आहे ते पण सांगावं लागेल तुम्हाला कारण की किती लोकांचा चार अच्छा अच्छा ठीक आहे तुम्ही सात दिवसाबरोबर तुम्ही सांगा आणि तुम्हाला डिजायर ना डिजायरच ना हां ती गाडी उपलब्ध करून देऊ आम्ही तुम्हाला आणि आणि तुमचा खर्च काय येईल ते पण सांगून देऊ हो तो जो ड्रायव्हर राहील आमचा तो गाईड पण राहील तिथला स्पेशली तिथंच तुम्हाला तो गाईड क तुम्ही म्हणाल तर आम्ही एकत्र घेऊ पण पैसे त्यांना वेगळेच द्यावं लागते हं ते मग आम्ही पूर्ण पैसे तुम्हाला वाढवून सांगू गाईड पकडून नाही तुम्हाला तिथला गाईड जर हवा असेल तर मग आम्ही ते त्या त्याचे पैसे कट करून देऊ हो तिथे बरेचसे रेस्टॉरंट आहे आमच्या ओळखीचे तुम्ही आम्हाला सांगू शकता का तुम्हाला किती दिवस राहाल तिथे त्या हिशोबानं आम्ही ते रेस्टॉरंट तुम्हाला बुक करून देऊ किती दिवसाचा तुमचा टूर राहील तो तीन दिवसाचा तर ठीक आहे न मी स्वस्तात स्वस्त तुम्हाला चांगलं रेस्टॉरंट उपलब्ध करून देऊ आणि जेवण वगैरे तुम्हाला तिथेच मिळून जाईल छान जेवण राहाते तिथे तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम जाणार नाही तिथे तुम्ही आमच्याकडे ट्रवलसाठी रिटर्न कॉल करा अशी आम्ही अशा बाळगेल अशी सुविधा तुम्हाला उपलब्ध अशी अशी सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देईन आम्ही तुम्हाला तिथे हा तुमा तिथे रूम स्वच्छचं मिळेल तुम्हाला असं काही शंका येईल असं काही तुम्हाला हॉटेल नाही तिथे ह तुम्ही

हो मी तुम्हाला असं सांगून देईन ठीक आहे ठीक आहे